हॅलो नमस्ते हो हो मी ममता बोलते आहे ममता कापसे मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकोलामधून बोलते बोला मॅडम

अच्छा हो हो आता आपल्याकडे ॲडमिशन्स सुरु आहे मुलांची एल के जीला आणि बाकीच्या स्टँडर्डला पण सुरु आहे तर इथे जी मुलांच्या ॲडमिशनसाठी जी प्रोसेस लागते आहे तर ते आहे आई वडलांचं आधार कार्ड लागते आहे मुलांचं आधार कार्ड पाहिजे आहे त्यानंतर तुमचं ॲ रेसिडेन्शिअल ॲड्रेस प्रूफ पाहिजे आहे मुलाची बर्थ सर्टिफिकेट लागेल आणि तुमचा जो आहे इन्कम सर्टिफिकेट ते लागेल याच्यासाटी

आपल्याकडे वर्षाची पन्नास हजार रुपय फीज आहे हो याची इस्टॉलमेंट पण आहे तुम्ही प सुरुवातीला तुम्हाला वन ॲन हाफ तुम्हाला पहिले भरावं लागेल म्हणजे एक वीस हजार तुम्हाला भरावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्हाला पाच हजार रूपये जी आहे ती इस्टॉलमेंट होईल मग मंथली तर अशाप्रकारे तुम्हाला ती करता येईल इस्टॉलमेंटवरती मग

तुम्हाला एकदा शाळेमध्ये येऊन भेटावं लागेल तुम्ही तुम्ही फ्रायडेला तुम्ही शाळेमध्ये या शाळेमध्ये येऊन तुम्ही जी पूर्ण प्रोसेस आहे ॲडमिशनची ती करून घ्या आणि ती झाली की नंतर मग तुम्हाला मुलांचे जे पुस्तकं आणि ड्रेसेस वगैरे जे आहे ते पण तुम्हाला भेटून जातील इथून तर तुम्ही सकाळी दहाच्या दरम्यान शाळेमध्ये या

तुम्हाला मी ॲड्रेस जे आहे ते मी मॅसेज करते आहे तर तुम्ही सकाळी शाळेमध्ये येऊन भेटून जा हां हां ओके ठीक आहे वेलकम